हा कोण बोलत आहे हां काय काम होतं आपलं

बरं बरं कुठं घर आहे तुमचं कुठं नाळे म्हणजे कोल्हापुरात ओके ओके कुठं आली नाळे कॉलनी

बरं जुनं घर आहे म्हणजे साधारण कशा टाइप किती वर्षापूर्वीच आहे ते की अंदाजे

बरं बरं बरं आत्ता एक मजली आहे किती खोल्या आहेत किती खोल्या आहेत आत्ता ओके बरं बरं

म्हणजे मग तुम्हाला तुमच्या घरात लोक किती आहेत आता म्हणजे म्हणजे माझं म्हणणं की साधारणपणे आजी आजोबा नवरा बायको किती म्हणजे बेडरूम बेडरूम किती पाहिजेत किंवा असं काही असं काही बरं बरं बरं मग तेवढा मोठा प्लॉट आहे तुमचा हां हां बरं बरं मग आता जुनं बांधकाम जे आहे ते पूर्ण पाडून करायचं की आहे त्यामध्येच रिनोवेट करायचं आहे नवीन करायचं आहे

ओके म्हणजे आ ओके म्हणजे आत्ता तर तुमचं लोडबेरिंग असणार आहे जुनं आहे म्हणजे दगडी बांधकाम आहे की विटांचं आहे कसलं आहे दगडी आहे काय म्हणजे ठीक आहे म्हणजे भिंती मो बाहेरच्या ज्या आहेत त्या मोठ्या असतील आतल्या आतल्या आत आपण काही तरी वेगळं करू शकतो त्याच्यामध्ये सुद्धा पण प्रत्यक्ष बघायला लागेल ते एक तर येऊन आणि मग साधारण तुम म्हणजे तुम्ही केव्हा तिथं घरी कोण कोण असणार आहेत त्यापैकी कोणात नाही काय बरं म्हणजे मग काय आहे की साधारण तिथं आम्ही काय करतो रिनोवेट करताना किंवा इंटिरिअरचं काम करताना की साधारण कोण कोण घरातली आहेत त्यांची एकूण आवडनिवड किंवा या पद्धतीनं आम्ही त्यांच्याशी आधी मुलाखत घेतो त्यांची सगळ्याच घरातल्या लोकांची म्हणजे मुलं पड मुवळ किती मुली आहेत किंवा मुलं आहेत काय आहेत ते असं बघून त्यांच्या आवडीनिवडी बघतो आणि त्या पद्धतीनं दिशा पण बघतो साधारण कुठल्या दिशेला काय आहे आत्ता काय आहे त्याची नंतर ड्रेनेज सिस्टीम तिथं काय काय नाही वगैरे असं सगळ्याचा विचार होतो नंतर पश्चिम दिशा दक्षिण दिशा पाहायला लागते कारण पावसाचा आपल्या इकडं फार मोठा हे आहे त्या पद्धतीनं पण त्याचा विचार व्हावा लागतो म्हणून मग ते बघू प्रत्यक्ष मग तू तुमच्या घरा नि बघू हं म्हणजे

चालेल चालेल चालेल हो चालेल चालेल ओके थँक्यू